मला सर्वांबरोबर जेवण करायला एकत्र बसून जेवण करायला खूप आवडते आमच्याकडे जेव्हाही कुठला कार्यक्रम असतो तर त्या वेळेला आम्ही सर्व परिवारतील सदस्य त्याच्याबरोबर आमचे पाहुणे मंडळी वगैरे सर्व सदस्य आम्ही एकत्र बसतोत गप्पागोष्टी करतोत आणि मिळून सर्वच जेवण करतोत तर आमच्याकडे एक मधेच कार्यक्रम झालेला घरी लग्नाचा समारंभ होता तर लग्नाच्या समारंभामध्ये माझ्या घरातील सदस्य वस्तीतील नातेवाईक वगैरे परिवारातील सर्व सदस्य एकत्र आलेलेत सर्वांनी कार्यक्रमामध्ये खूप छान सहभाग घेतलेला आणि गप्पागोष्टी झालेल्या आहेत अणि मग नंतर सर्वात शेवटी सर्वांनी एकत्र मिळून बसलेले आहेत आणि जेवण करायला जेवण करताना सर्वांनी एकमेकांच्या सुखदुःखांनासुद्धा वाटून घेतलेलं तर अशा प्रकारे काही कार्यक्रम जेव्हाही कधी होतात तर त्या वेळेला आमच्याकडे सर्व आम्ही एकत्र मिळून जेवण करायला बसतो जास्तीत जास्त कार्यक्रम हे आमच्याकडे रात्रीच्या वेळेला होतात तर त्यामुळे आम्ही सर्व सदस्य रात्रीच्या वेळेला बसतो जेवायला